मी ॲमेझॉनवरून एक कुर्ता मागवला होता माझ्या साईजचा जो स्मॉल साईजचा मागवला होता तर त्याच्यामध्ये डिटेल असे होते की त्याचा रंग तर मुळात त्याच्यावर गुलाबी असा दिसत होता पण कधीकधी गुलाबी आपण म्हणजे इथे गुलाबी बघतो तो आला की असा वेगाच रंगतरी उद्भवतो पण असं काही नव्हतं त्याच्यावरती मी लिबाजचा तो लिबाज या ब्रँडचा कुर्ता मागवला होता तर तो जसा मी मोबाईलमध्ये ॲमेझॉनवरती पाहिला होता तसाच घरी जेव्हा डिलिव्हर झाला तसा होता तर त्याचे डिटेल्स असे होते ॲमेझॉनच्या जेव्हा आपण प्रोडक्ट डिटेल्स पाहतो इथे तिथे फीज परफेक्ट फिटिंग अशी होती आणि गुडघ्याच्या खाली त्याची लेन्थ होती जेवढे सेंटीमीटर त्यांनी दिले होते आणि परत फॅब्रिक त्यांनी जे सांगितलं त्याचं त्याचा जो कपडा होता तो कॉटनचा होता प्यूअर तर जसा मी तो मागवला नंतर तो तसाच निघाला तो काही म्हणजे मी तो ज्या दिवशी मागवला त्याच्या दोन दिवसाने त्याचं डील त्याची डिलिव्हरी आली होती जसा तिथे त्याच्या त्यामध्ये जसे डिटेल्स होते तसेच ते आले होते परत मी त्याचे रिव्यूस काही चेक बघितले होते म्हणजे लोकांनी त्याच्यावरती काही काही रिव्यूज दिले ज्यांनी ते अगोदर या आधी मागवले आहे ते पाहून मी ते ऑर्डर केलं होतं तं त्याच्याचमधे सुद्धा चांगलेच रिव्ह्यू होते म्हणून मी तो ऑर्डर केला होता तो तसेच ते आले तसाच तो कुर्ता आला आणि मला तो मुळात जास्त आवडला चांगला होता तो